तुमच्याकडे फ्लॉवर वगैरे मिळते का ते मला आता लागेल नवरात्र आहे तर तर दोन्ही लागेल ना

हं हं हं हे नाही वेगवेगळे ते एका प्रकारे चांगले नाही वाटत ना तर मग

हो हो हो का खूप पडला आहे का

बरं मी सांगते ना तुम्हाला चांगले आहे ना कान जास्तीचेच लावून दे जा

फुलं तरी शंभर

आणि ते वगैरे लटकन वगैरे सगळं मिळेल का

ती मला होलसेलच्या भावात पण पाहिजे होती विकायला बरं ठीक आहे मग